खेळ खेळल्याने लोकांच्या बुद्धीचा विकास होतो मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि आपलं लक्ष पूर्ण खेळामध्येच केंद्रित राहते जोही ताण आपल्याला आलेला असतो त्या ता ताणतणावाकडे लक्ष आपलं जात नाही आणि दुसरी गोष्ट अशी की खेळण्याने मेंदूचा सुद्धा आपल्या विकास होतो आणि जी वाईट गोष्ट आपल्याला करायची असली तर खेळामुळे त्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष होते त्या वाईट गोष्टीकडे आपण जातच नाही खेळ हा असा एक हे आहे की खेळण्याने शरीराचा व्यायाम होतो परत शरीराचे सगळे पार्ट्स हे अगदी फ्रेश राहतात आनंदी राहतात आणि खेळ खेळल्याने पु माणसाची बॉडी ही खूपच अतिशय सुदृढ राहते खेळ खेळल्याने तन जो एखादा व्यक्ती बारीक असला तर तो खेळ खेळण्याने त्याची तब्येत सुद्धा भरते हल्ली आता मुलांना फार चष्मे वगैरे असं काही गोष्टी होतात तर खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचे जे चष्मे वगैरे असं काही त्यांना आवश्यकता पडत नाही ते सगळं दुर्लक्षित होऊन जाते खेळ खेळल्याने जो काही ताण असतो तर लोकांचा विद्यार्थ्यांना पण खूप अभ्यासाचा ताणतणाव असतो लोकांना पण खूप कामाचा व्याप असतो तर एक असा खेळ खेळावा की एक असं निश्चितच करून ठेवायचं की हा आपल्याला खेळ खेळायचाच आहे तर खेळ खेळल्याने ताणतणाव आणि दिवसातल्या दगदगी मध्ये पूर्ण ती आपली कामाची कसर निघून जाते खेळ खेळाने खेळल्याने अतिशय मनसोक्त आणि हॅप्पी आणि आनंदी कसं होऊ असं खेळ खेळणामार्फत निदर्शनास येते